मला खरं लहानपणापासून पुस्तक वाचायची आवड आहे कारण माझी आई मला तेव्हा पुस्तकं आणून द्यायची म्हणजे मी लहान असल्यापासून लहान मुलांच्या गोष्टीची पुस्तकं किंवा असं चंपक वगैरे अशा पुस्तकांची आमच्याकडं खूप स् म्हणजे असं आणायची ती आणि मी ते वाचायची मला तेव्हा आवड होती म्हणजे नवीन नवीन वाचायला शिकलेली त्यामुळे असं मिळेल ते वाचत राहायचं वाचत राहायचं अशी आवड होती आणि त्यात त्या अशा मजेशीर गोष्टी असल्यामुळे ना मला आणखी आवडायचं वाचायला आणि असंच वाचता वाचता मग मी बरीच पुस्तकं वाचली मी मग कॉलेजला गेली तेव्हा पण आमच्या लायब्ररीतून मी पुस्तकं घ्यायची वेगवेगळी मग त्यात ना एक पुस्तक होतं असं अब्दुल कलमांचं त्यांचं मी म्हणजे जास्त असं वाचलं नव्हतं पण जेवढं वाचलं त्यातून कळलं की ते किती मोठी व्यक्ती होते म्हणजे त्यांनी किती लहान वयापासून इतकी मेहनत करून शून्यातून विश्व उभं केलं म्हणजे ते साधे पेपर वाटणारा मुलगा असून तिथून ते मिसाईल मॅनपर्यंत पोहोचले म्हणजे त्यांना ती पदवी मिळाली की मिसाईल मॅन म्हणून म्हणजे त्यांनी किती कष्ट घेतले असतील आणि त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर मला खूप जास्त इन्स्पिरेशन मोटीवेशन मिळालं आणि खूप बरं पण वाटलं ते वाचून खरंच